रिकामा वेळ घालवण्यासाठी रा महाराष्ट्र राज्यात खूप सारे ठिकाणे आहेत जसे की मॉल्स असो अजंता केव्हज तर दोनशे वर्षापुर्वीची केव्हज आहेत दगडूशेेट हलवाई टेंपल असो तिथंं गणपतीचं मंदिर आहेे शिर्डी आहे तिथंं साईबाबांचं मंदिर आहे गेटवे ऑफ इंडिया आहे तिथंं आपण बरेच बरेच पॉइंट आहेत तिथंं बघण्यासारखे आपण तिथंं फोटोशूट पण करू शकतो मरिन ड्राइव्ह आहे मुंबइमधलं तिथं आपल्याला समुद्राचा एक वेगळाच नजारा दिसतो तिथंं पण आपण फोटो काढू शकतो सातारामधलं कास पठार आहे तिथंं आपल्याला फुलं फुलांचा बगीचा दिसन तर कास पठारला फ्लॉवरव्हॅली पण बोललं जातं परत भिमाशंंकर टेंपल आहे तिथं छानसं सुंदर असलं बनवलेलं मंदिर आहे लोणावळा आहे लोणावळ्यामध्ये आपल्याला एकविरादेवीचं मंदिर आहे परत फाेटो काढण्यासाठी खूप सारे ठिकाणे आहेत खूप पॉइंट आहेत टायगर पॉइंंट आहे परत महाबळेश्ववरमध्ये बरेच एलि एलिफंटा पॉइंट आहे राजभवन आहे परत महाबळेश्वरमध्ये जाण्याचं कारण म्हणजे तिथंं गारवा खूूप असतो आणि तिथंं फोटो वगैरे काढायला किंवा बऱ्याच कारणासाठी जातात तिथंं गेमींग झोन प गेमींग झोन पण आहे परत वेण्णा लेक पाचगणीचं तिथंं हॉर्स रायडींग वगैरे असतं बोट बोट रायडींग वगैरे पण असतं परत इमॅजिका आणि वेट एंजॉय हे दोन वॉटरपार्क आहेत तिथंं आपण एंजॉय करण्यासाठी जावू शकतो आणि असे बरेच सारे रेस्टॉरंट आहेत पब्ज आहेत महाराष्ट्रामध्ये की तिथंं आपण आपला रिकामा वेळ घालवून आपलं मनोरंजन करू शकतो